हॅलो बोला

कधी कधी जायचं आहे तुम्ही सांगा म्हणजे तसं मी सुट्ट्या काढायला लागतील ना मला बारा तारखेला ह्या पुढल्या महिन्यातली बरं हो हो हो बरं गोंदियाला कुठे कुठे जायचं आहे गोंदियाला कुठे जायचं आहे अच्छा अच्छा बघण्यासाठी बरं बरं मग पॅकिंगमध्ये काय काय घ्यायचं सोबत किती दिवसासाठी जायचं आहे बरं ठीक आहे बरं बरं बरं बरं बरं तुमच्या इकडले कोण कोण येत आहे कुटुंब म्हणजे कोण कोण येत आहेत नक्की कोण कोण येऊन राहिले असं बरं बरं मग इकडे मम्मी पप्पा आणि दादा आणि मी हो तर मग त्यांना पण सांगू काय हो हो पैशाची काळजी नका हो पैशांची काळजी नका करू फक्त आणखी आणखी जे बरं माझी एक माझी एक मैत्रीण आहे तिला पण घेते मग सोबत हो तिला मी विचारतो आणि मग नंतर सांगतो ठीक आहे हा आणखीन

हो हो हो

बरं मोबाईल असल्यावर कशाला मनोरंजनाची गरज लागली बरं बरं सेपरेट रूम वगैरे बुक करून बी ठेवायची आहे का बरं बरं हो काय घेऊ मग त्याच्यात मी हो हो भाजीपाला तिथूनच घेतलं तर बरं होऊन जाईल ना हो इथून येते वेळेस वगैरे ते कसं भाजीवाला वगैरे चिमरून वगैरे जाते ना तर आपण तिथून

तर एवढ्या लांब एवढ्या लांब जायचं आहे तर तीन हजार होऊन जातात हो हो होऊन जातील आणि गाडीचं हो त्याच्यानंतर गाडीचा खर्च वेगळा राहील आणि हं सांगतो मग मी माझ्या मैत्रिणीला कॉल करून हा ठीक आहे